पुस्तक हा माझा खूप आवडता विषय आहे मला वाचनाची आदी पासून आवड आहे आणि पुस्तक जर माझ्या आवडीचा असेल आणि मला जर वेळ असेल त्या दिवशी तर मी एका दिवसात ही पुस्तक पूर्ण वाचून काढू शकते म्हणजे बारा तासात वाचू शकते मी वाचनासाठी मला म्हणजे पौराणिक आणि कुठल्याही प्रकारचे साप्ताहिक चालतात पौराणिक पुस्तकं आवडतात कथा कादंबऱ या सर्व काही वाचण्यासाठी आवडतं आणि पु ल देेशपांडे बाबा कदम वपू काळे यांचे खूप पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि जुने पौराणिक ग्रंथही जसे की मृत्युंजय वगैरे कर्णा विषयी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सर्वच वाचलेलं आहे मी ययाती आणि रोजच्या वाचनामध्ये माझं पेपर वगैरे असं मासिक साप्ताहिक असं म्हणून नाही पण रोजचं तर पेपर वाचते आणि वाचनाला पुस्तकं जास्त करून आवडतात कथा कादंबऱ्या वगैरे